मी काही दिवसाआधी माझ्या एक्झामसाठी काही सेंट्रल बुक्स ऑनलाईन ऑर्डर केले होते तर जे प्रोडक्ट मी ऑर्डर केले होते तर फोटो बघितल्यावर मला वाटलं की ते काही असे खराब क्वालिटीचे जर निघाले त्याची मला भीती वाटत होती पण जेव्हा ते मला वेळेवर डिलिवर्ड झाले आणि ते बुक्स मी जेव्हा चेक केले तर त्याची जी प्रिंट होती ती एवढी चांगल्या पद्धतीची होती आणि त्याचे जे पेजेस होते ते पेजेस एकदम चांगल्या क्वालिटीचे होते आणि तिचा जो हार्डकवर जो समोरचा राहतो तोही चांगल्या क्वालिटीचा होता आणि तिथे काही स्पेशली स्पेसही दिली होती ज्याच्यामध्ये मी आपली लिखाणाची प्रॅक्टिस करू शकतो